हॅलो हा वाशिम रोड बायपास चौक आहे ना अकोला हा साहेब आम्हाला टॅक्सी पाहिजे होती आ वाशिमकडे जाण्याकरता चार लोक आहे आम्ही हा किती भाडं घेणार का बरं मीटर नाही का अच्छा तुम्हाला मीटर नाही आहे एकही मीटर दिलं नाही का बरं बरं किती घ्याल हजार रुपये अहो नाही हो काहीतरी कमी करा ना साहेब काहीतरी शंभर दोनशे ठीक आहे नऊशे बरं बरं आमचं सोड भाडं आहे परतीला नाही हो बरं मार्ग कुठला मग कोण्या मार्गी जाणार अच्छा पातूर मिर्शी मालेगांव वाशिम हो हो चालेल चालेल का बरं कापशीवरून ते जात नाही का गाडी तुमची कापशी महा वाशिम अच्छा रोड खराब आहे हा रोड चां बरं बरं काही हरकत नाही हो का बरं बरं नाही तिकडून आमचं सोडभाडंच राहील तिकडून तुम्ही तुम्हाला बघावं लागेल बुवा नाही नऊशे रुपये देऊ आम्ही ठीक आहे चालेल